संस्कृत आणि मराठी भाषा असं म्हणतात की सगळ्या भाषांची जननी आहे आणि आता हे युग टेक्निकल आहे टेक्निकल युगामुळे लोक या राज्यातून त्या राज्यात भरपूर जात असतात तसं पाहिलं तर मराठी भाषा ही अगदी सोपी आहे विचार केला तर कठीण पण आहे पण मराठी भाषा पट्कन शिकली जाते असा अनुभव आहे इतर भाषांपेक्षा मराठी ही भाषा समजणारे लोक मराठी भाषा शिकणारे लोक भरपूर आहेत आणि मराठी भाषा इंटेरस्टीग पण आहे त्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटो मराठी भाषा शिकण्यामध्ये आणि मराठी भाषा इतकी व्हास्ट आहे इतकी मोठी आहे इतके प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ मराठी भाषामध्ये आहेत त्यामुळे मराठी भाषा जितकी तुम्ही समजाहून घ्याल जितका तुम्ही त्याचा आनंद घ्याल तितका आपल्यासाठी चांगला आहे